हे आपलं को म्हणजे आपले खूप सारे सोशल मीडियावरती इन्फ्लुएन्सर्स आहेत आणि खूप सारे आपले ॲक्टर्स आहेत इंडियामध्ये सगळे एकदम चांगले ॲक्टर्स आहेत कोणी कोणी खराब असते तर त्यामध्ये कोणामध्ये भांडण होतात आता सध्यालाच रजतदलाल आणि इल्वीशवगैरे हे यांचे भांडणं झालेले आहेत खूप सारे तर ते इन्फ्लुएंसर आहेत आणि कोणाचं काय म्हणजे त्याचं कोणी कंटेंट जर चोरला त्यामुळे हे भांडणं होतात आणि मेन म्हणजे आपले जे ॲक्टर्स आहेत मोठे मोठे म्हणजे सलमान खान अक्षय कुमार रितिक रोशन हे सर्व हे सर्व ॲक्टर्स आहेत त्यामुळे ह्या ॲक्टर्सनी म्हणजे हेल करायला पाहिजे ॲक्टर्स खूप हे आहेत आणि त्यामुळे ते देश सोडून बाहेर जातात कारण त्यांना प्रायव्हसीच भेटत नाही आहे ते खूप सारे हे करतात की प्रायव्हसी भेटण्यासाठी आणि कॉन्ट्रवर्सी कोणाचा कंटेट जर हे चोरला तर कॉन्ट्रवर्सीस खूप क्रिएट होतात आणि ते लगेच मीडियावरती लगेच येऊन जाते कॉन्ट्रवर्सी का होतात काय नाही त्यामुळे सर्वतर गोष्टी आपल्याला संभाळून घ्यावे लागतील आणि त्या कॉन्ट्रवर्सी खूप साऱ्या होत आहेत इंडियामध्ये त्यामुळे म्हणजे आपल्याला यूट्यूबर्स कोणी काय चुकी केली तर लगेच ते सोशल मीडियावरती भांडणं करणे आणि सगळी सोशल मीडिया त्याच्यावरती डिपेंड करतं आहे की का तुम्ही असं करतात आणि ते बघण्यावरतीच खूप हे करत आहेत त्यामुळे ती चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट नाही आहे आणि सगळ्यांना प्रायवेट लाईफ असते त्यामुळे ती गोष्